भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा हा सुद्धा एक शेतिप्रधान देश आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतीचा शेती शेतीव्यवसाय हा खूप चांगल्या पद्धतीने केला च जातो यामध्ये सुद्धा पशुधन सिंचन तंत्रज्ञान या सर्व गोष्टींचा विकाससुद्धा होतो बुलढाणा जिल्ह्यामधे पिके म्हणली तर कापूस आणि त्याचबरोबर या ठिकाणी होते ते रब्बी पिकांची खरेदी या ठिकाणी या शेतीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला या प्रत्येक जमिनीमध्ये ह्या गोष्टीचं उत्पादन थोडं जास्त प्रमाणात होते त्यानंतर पशुधनाचा जर विचार केला तर तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतो सिंचनमधे टी ठिबकसिंचर आणि तुषारसिंचन ह्या दोन्ही पद्धतीचे इथं अवलंबन केला जातो शेतीचा विकास होण्यासाठी ह्या दोन्ही सिंचनाची आवश्यकता आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये ह्यातली शेतीचा व्यवसाय सांभाळण्यासाठी या दोन्ही पद्धतीचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे केला जातो तंत्रज्ञान विकासातसुद्धा बुलढाणा अग्रेसर आहे या ठिकाणी शेती व्यवसायातील सगळ्या गोष्टी ह्या खूप चांगल्या पद्धतीने केल्या जातात त्याचबरोबर या ठिकाणी रब्बी पिकांचासुद्धा चांगल्या प्रमाणात वापर केला जातो या ठिकाणी कापूस त्याच बरोअर मक्याचीसुद्धा चांगल्याप्रकारे शेती करण्यात येते आहे आणि ही जमीन सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळी असल्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे पिकंसुद्धा घेतले जातात त्याचबरोबर भाजीपाल्यांची सुद्धा याठिकाणी खूप चांगल्या प्रकारणात व्यवसाय करण्यात येतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेती व्यवसायाला जास्त भर केला जातो आणि आपला देश कुशीप्रमा कृषिप्रधान असल्यामुळे या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतले जातात व दुसऱ्या देशामध्ये सुद्धा याची आयात निर्यात करण्यात येते बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढाव जेवढा पिकं होतात या पिकांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी भाजीपाल्यांचा सुद्धा व्यवसाय खूप चांगल्या प्रमाणात चालतो